ग्रामीण भागातील सरकारी प्रशासनात अनेक गोष्टींची कमतरता दिसून येते ग्रामीण भागात मुळातच अनेक सार्वजनिक सेवा या अपुऱ्या पद्धतीने पुरवल्या जातात किंवा काही सार्वजनिक सेवा सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचताना देखील दिसत नाही ज्या शहरात मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे अशा अनेक सार्वजनिक सेवा ज्यामध्ये आरोग्यविषयक सेवा प्रामुख्याने येतात आरोग्यविषयक सेवांमध्ये ज्या इमर्जन्सीस सर्व्हिसेसमध्ये ज्या गोष्टी येतात म्हणजे जसं की प्रत्येक गावामध्ये आज हृदय विकारासाठी जी सुविधा आवश्यक असली पाहिजे ती खरं तर अनेक ग्रामीण भागांमध्ये दिसून येत नाही मग त्या लोकांना त्या सुविधांसाठी शहरात यावं लागतं आणि बरेचदा त्यामधे बराच अंतर असल्यामुळे वेळही तितकाच जातो अशा प्रकारच्या अनेक आरोग्यविषयक सोयीसुविधा आजही ग्रामीण भागात पोहोचलेल्या दिसत नाहीत पर्यावरणात विषयी बोलायचं झालं तर ग्रामीण भागातील लोक पर्यावरणाविषयी जास्त जागरूक असलेले दिसतात परंतु पर्यावरण तितक्या पद्धतीनी तिकडे सांभाळलं जात नाही म्हणजे त्यांची एक शेती ही परंपरा सोडली तर अनेक ग्रामीण भाग असे आहेत की जिथे पर्यावरणाविषयी फारशी जागरूकता नसल्याने त्या गोष्टी तशा सांभाळल्या जात नाहीत तसेच शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार ग्रामीण भागात तितकासा झालेला दिसत नाही किंबहुना उच्च शिक्षणाच्या सुविधा ग्रामीण भागात नसल्यामुळे बरेचसे विद्यार्थी विद्यार्थिनी आपले शिक्षण अर्धवट सोडून देतात आणि शिक्षणाचा अभाव असल्यामुळे किंवा कमी शिक्षण असल्यामुळे बेरोजगारी असल्यामुळे गुन्ह्यांकडे वळणं आणि त्यामुळे पसरणारा सामाजिक असंतोष हा ग्रामीण भागात जास्त दिसून येतो खरं तर राजकीय उपेक्षा होते आहे की काय असे वाटावे असे वातावरण थोडेसे दिसून येते म्हणजे शहरी भागात जितक्या सोयीसुविधा दिल्या जातात शहरी भागाकडे जितकं राजकीय नेत्यांकडून लक्ष दिलं जातं तितकं खरं तर ग्रामीण भागाकडे दिलं जात नाही त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचा शहराकडे वाढणारा ओघ बघता शहरांवरती येणारा लोड हीदेखील एक समस्या त्यामुळे निर्माण होते त्यामुळे ग्रामीण भागात जर सरकारी प्रशासनाने अनेक गोष्टी पुरेशा प्रमाणात पुरवल्या तर शहरांकडे येणाऱ्या ओघ नक्कीच प्रमाणात किंवा नियंत्रित राहील